मी मागच्या महिन्याच्या दोन तारखेला मीशोवरून एक शर्ट मागवलं होता शर्टचा रंग गुलाबी होता जो की फोटोत दाखवल्याप्रमाणे आला नव्हता शर्टला एक मागच्या साइटला व्हाईट कलरचा खूप मोठा डाग होता जो की अतिशय घाण दिसत होता शर्टाची लांबी माझ्या गुडघ्यांपर्यंत येत होती जी की कोणत्याच शर्टाची आजपर्यंत मी पाहिली नव्हती त्यानंतर शर्टचं कापड कापड मी सुती मागवलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी मला टेरिकोटचं कापड दिलं होतं जे की त्यांच्या लिहिलं त्यांनी जी ज्या प्रकारे डिस्क्रिप्शन दिलं होतं ते अतिशय चुकीचं होतं शर्टला चारच बटनं होती बाकीची बटनं नव्हती त्यांनतर शर्टची पॅकिंग पॅकिंग अतिशय घाणेरडी होती शर्ट पूर्णपणे चुरलेला होता फोटोत दाखवल्याप्रमाणे शर्ट अगदीच नव्हताच त्यांना त्यांची पॅकिंगसुद्धा शर्टची नीट नव्हती